हो मी मानसशास्त्राची विद्यार्थिनी आहे कारण मानसशास्त्र हा विषय मला पहिल्यापासूनच खूप आवडत होता आणि मी खूप शाळेत असतानाच ठरवलं होतं की मानसशास्त्रातच शिक्षण पुढचं घ्यायचं आणि पदवी पदव्युत्तर जेवढं शक्य होईल तेवढं शिक्षण आपण मानसशास्त्र या विषयातच घ्यायचं कारण खूप उत्सुकता होती आणि आता तर त्या अभ्यास केल्यानंतर मला असं मत झालेलं आहे की प्रत्येक व्यक्तीने मानसशास्त्र या विषयाचा बेसिक अभ्यास तरी केलाच पाहिजे तरच तुम्ही आयुष्यात काहीतरी शिकू शकाल किंवा काहीतरी पुढे जाऊ शकाल आता मानसशास्त्राची व्याख्या करायची म्हटली तर काय म्हणू शकतो आपण कुठे असतं मन मन हे आपल्याला दाखवता येतं का म्हणजे आपण जसे हात पाय नाक डोळे दाखवू शकतो तसं मन कुठे असतं मन म्हणजे काय मन म्हणजे हृदय का मन म्हणजे मेंदू का आपण विचार करतो त्याच्याशी मनाचा संबंध असतो आपल्या हृदयात वेगवेगळ्या भावना निर्माण होतात त्याचाही मनाशीच संबंध असतो मग हे नेमकं मन कुठे असतं म्हणजे एखादी एखादा प्रसंग एखादी घटना आपण बघितली की आपल्या मनात काहीतरी विचार येतात मनात काहीतरी विचार येतात म्हणजे नक्की कुठे तर मेंदूत मग मेंदू आणि मन ह्याचा संबंध आहे का की मेंदू आणि हृदय ह्याचा संबंध आहे का कारण भावना हृदयातच निर्माण होतात मग त्याचे संदेश मेंदूकडे जातात आणि मग त्यानुसार आपली आपल्या हातून कृती होते जर आपण नकारात्मक संदेश सतत मेंदूला देत राहिलो तर आपल्या हातून घडणारी कृतीही नकारात्मकच असते त्यामुळे आपण आता असं सगळ्यांना सांगत असतो की कायम तुम्ही मनाला सकारात्मक विचारांचे संदेश देत राहा आणि तरच तुमचं मन हे सकारात्मक संदेश मेंदूकडे पोहचवेल आणि त्याच सकारात्मक कृती तुमच्या हातून घडतील कारण जसे मनात विचार येतात तसेच संदेश मेंदूकडे जातात जर सकारात्मक संदेश गेले दुसऱ्याला मदत करणं आनंदी राहणं उत्साही राहणं सतत दुसऱ्याचे नकारात्मक दुसऱ्याशी न बोलणं वेडेवाकडे विचार न करणं मदत करणं हे सगळे विचार जर तुम्ही करत राहिलात तरच मेंदूला तसे चांगले संदेश जातील आणि मगच चांगली कृती किंवा चांगलं वर्तन तुमच्या हातून घडेल कारण वर्तन जर आपलं चांगलं पाहिजे असेल जर समाजात तुम्हाला मान प्रतिष्ठा आणि समाजमान्यता पाहिजे असेल तर तुमचं वर्तन चांगलं पाहिजे आणि वर्तन चांगलं केव्हा होतं जर तुमचं मन त्याच्यामध्ये असेल तरच तुमचं वर्तन चांगलं होऊ शकतं नाहीतर मनात वेडेवाकडे विचार नैराश्य दुःख हे ज्या व्यक्तींना सतत भोगावं लागतं त्यांच्या मनात सतत नकारात्मकच विचार येत असतात आणि त्यामुळे त्यांच्या हातून घडणाऱ्या कृतीही तशा नकारात्मकच होतात म्हणूनच गुन्हेगारी चोऱ्यामाऱ्या ह्या गोष्टी वाढताना आपल्याला दिसत आहेत कारण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना प्रत्येक गोष्टीत नैराश्याला सामोरं जावं लागतं उदासीनता येते त्यामुळे आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे प्रत्येक गोष्ट मनासारखी करण्यासाठी आपण चांगल्याप्रकारे मनाला तयार केलं पाहिजे मनाला थोडं ट्रेनिंग किंवा शिक्षण दिलं पाहिजे तरच आपलं मन चांगल्या कृती करत राहील ह्याच्यासाठी एक छोटासा टास्क असतो रोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही एक सकारात्मक शब्द आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचा आणि दिवसभर त्या शब्दाला अनुरूप विचार किंवा कृती आपल्या हातून घडतील असं एक करून घ्यायचं असं एक ठरवायचं मनाशी आणि त्याच पद्धतीने वागत राहायचं उदाहरणार्थ तुम्ही जर उत्साह हा शब्द जर त्यादिवशी सकाळी उठून वहीत लिहिलात तर उत्साह देणाऱ्या अनेक घटना दिवसभर बघायच्या करायच्या लोकांना करायला लावायच्या आणि त्या शब्दाशी निगडीत असणारंच दिवसभर वर्तन आपण जर केलं तर रात्रीपर्यंत किंवा दिवस संपेपर्यंत आपण त्याच सकारात्मक विचारांमध्ये राहतो आणि हे जर तुम्ही महिनाभर केलंत तर हळूहळू सकारात्मक शब्दांचा संग्रह आपल्याकडे वाढायला लागतो आणि त्यानुसार सकारात्मक वर्तनही आपल्या हातून घडायला लागतं आणि सकारात्मक विचारही आपल्या मनामध्ये यायला लागतात त्यामुळे मन हे आपल्या आयुष्यात किंवा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातच अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतं तुम्ही जसं त्याला प्रशिक्षण द्याल तसंच ते तुमच्याकडून वर्तन घडवून आणेल त्यामुळे मन हा अतिशय महत्त्वाचा भाग आपल्या आयुष्यातला आहे त्याला जपा त्याला नीट ट्रेनिंग द्या त्याला नीट प्रशिक्षण द्या आणि एक चांगली व्यक्ती म्हणून समाजामध्ये वावरा